देशात उपलब्ध असलेले बरेचसे रुग्णालय आहेत त्यासाठी म्हणजे सामान्य रुग्णालय ज्याला आपण सरकारी हॉस्पिटल असं म्हणतो सिव्हिल हॉस्पिटल तर ते आहेत प्रत्येक जिल्ह्याला एक सिव्हिल हॉस्पिटल म्हणून हे असतेच आणि म्हणजे काही काही ठिकाणी जे आहेत म्हणजे झालं जिल्ह्यांमध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये दोन दोन तीन तीन सिव्हिल हॉस्पिटल असतात सामान्य रुग्णालयं असतात ते त्याच्यामध्ये वैद्यकीय जे सेवा असतात त्या काही काही जिल्ह्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिले देण्यात येतात आणि आपण जे हे करतो समजा ज्यांची परिस्थिती नाहीये ते असे असे जे असतात असे नागरिक असतात हे या सामान्य रुग्ला रुग्णालयामध्ये जात असतात तर ते वैद्यकीय सेवा ज्या असतात त्यांच्या खूप चांगल्या असतात आता तर असं झालेय आधीपेक्षा सुलभ व्यव खूप चांगल्या व्यवस्था अशा रुग्णालयांमध्ये आपल्याला परवडण्यासारख्या आहेत ते जातात आणि साथीचे रोग जे असतात कोविड झालं आता कोविडमधला अनुभव असा आहे की काही काही हॉस्पिटल असे होते काही काही जिल्ह्यांमधले की खूप व्यवस्थितपणे तिथले म्हणजे कार्य करत होते सेवा देत होते रुग्णालयांमध्ये काही काही म्हणजे आपलं समजून काही काही हे करत होते डॉक्टर लोक वैद्यकीय कारवाई करत होते कोविडचं महासाथ अशी होती की खूप भयानक होती आणि आमच्या इथलं जे सामान्य रुग्णालय आहे ते खूप स्वच्छ आणि सुलभ त्या टायमाला होतं प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर मास्कचा सगळेजणं उपयोग करत होते व्यवस्थित हॅन्ड ग्लोज वगैरे तर तोंडावर मास्क प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर मास्क असायचं आणि खूप चांगला अनुभव आहे माझा आणि आमच्यासाठी म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे आमच्या भागांमध्ये चांगले आरोग्य म्हणजे सामान्य रुग्णालयात भेटते खूप चांगली सुधारणा केलेली आहे असं म्हणजे काही ठिकाणी आहे की तिथे एकदम असं गचाळ हॉस्पिटल असतात त्याची साफसफाई करायची सुद्धा सोय नाही केली जात पण जे बुलढाण्यातील सामान्य हॉस्पिटल आहे ते खूप स्वच्छ आहे जागोजागी डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे जागोजागी मास्क आहेत जागोजागी सॅनिटायझर आहेत म्हणजे व्यवस्थितपणे आपण जाऊ शकतो त्या हॉस्पिटलमध्ये काही आपल्या जीवाशी अशी हानी नाही होत बिनधास्तपणे आपण हॉस्पिटलला जाऊ शकतो म्हणजे सामान्य नागरिक सुद्धा म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही अशीच नाही सामान्य नागरिक सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि तेच म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय नव्हेच तर इथले प्रायव्हेट जे हॉस्पिटल आहे ते तर अजूनच सुंदर आहे खूप स्वच्छता आहे आणि तसं पाहिलं तर आजकाल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता नावाची गोष्ट ही राहिलेलीच नाही आहे म्हणजे प्रायव्हेट जर सोडले तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही गोष्ट नाही आहे स्वच्छता त्यांना खूप जीवावर येते स्वच्छता म्हटलं की कंटाळा येतो पण आजकाल असं झालंय कोविडच्या महासाथी साथीला जो मी अनुभव घेतलेला आहे हा जो महारोग होता दोन ते तीन वर्ष हा रोग चाललेला आहे घराच्या बाहेर येणं जाणं मुश्किल झालं होतं बाहेर पडणं मुश्किल होतं तर आता व्यवस्थित केलेला व्यवस्थितरित्या हा रोग जो आपण सगळ्यांनी मिळून याला त्याच्यासोबत सामना केलेला आहे तर हे फक्त हे फक्त स्वच्छतेमुळे हा सामना लवकर आटोक्यात आलेला आहे नाहीतर हा जर गलिच्छपणा गचाळपणा जर असता तर हा रोग अजूनही गेला नसता त्यामुळं झालेलं असय की खूप चांगली प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणि वैद्यकीय जे आहे वैद्यकीय सेवा जे आहे माझं मत असं आहे की प्रत्येक सही म्हणजे आता काहींची परिस्थिती नसते कोणाला शुगरचा त्रास असतो कोणाचा डिलिव्हरीचा त्रास असतो कोणाचा बीपीचा त्रास असतो तर हे प्रत्येक तिथं दिलं जातं सामान्य रुग्णालयात म्हणजे प्रत्येक सोय आहे असं नाही की ही सोय तुम्हाला मिळणार नाही ती सोय मिळणार नाही प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला तिथं वापर म्हणजे प्रत्येक गोष्ट लाभ आहे तो तुम्ही घेतला पाहिजे आणि जी वैद्यकीय सेवा आहे ते आपल्याला परवडण्यासारखी आहे सुलभ सोय त्यामुळे काहीच तुम्हाला टेन्शन घ्यायची म्हणजे गरज नाहीये आणि तुम्ही सहजरित्या जाऊ शकता सहजरित्या तुम्ही त्यान् तिथल्या डॉक्टर सोबत संपर्क साधू शकता सहज तुम्ही त्यांना म्हणू शकता की नाही आमचं आम्हाला हे पाहिजे ही सोय पाहिजे तिथं प्रत्येक सोय उपलब्ध अशी सोयीनुसार दिलेली उपलब्ध आहे त्यामुळं देशात पूर्ण देशातच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात आता जिल्हा सामान्य रुग्नालयाची सोय आहे त्यामुळे आता सुलभ आणि पहिल्यापेक्षा आता खूप चांगली सोय करण्यात आलेली आहे प्रत्येक प्रत्येक बिमारीवर तिथे उपाय आहे तुम्हाला आणि असं भेटणार नाही की नाही असं अशी कोणतीच गोष्ट नाही की तुम्हाला त्या गोष्टीवर उपाय नाही प्रत्येक गोष्टीवर तिथे उपाय आहे आणि प्रत्येक गोष्ट सगळ्यांना जी पाहिजे ती त्या दवाखान्यात त्या हॉस्पिटलमध्ये मिळते असं काहीच नाहीये की नाही मिळत म्हणून आणि आमचे इथलं जे आहे ते खूप सुलभ आणि स्वच्छ रुग्णालय की सामान्य नागरिक सुद्धा तिथे ट्रीटमेंट घ्यायला जाऊ शक